आमच्या भागातील कला आणि संस्कृतीच्या विकासासाठी निधी आम्हाला सरकार कॉर्पोरेट सेवा व देणगीदार एजन्सी यांच्याकडून मिळतो सरकारकडून आम्हाला सरकारकडून आम्हाला जे आमच्या इथं कामगार काम करता आहेत त्यांच्यासाठी मानधन मिळते कॉर्पोरेट सोसायटीकडून आम्हाला ते मानधनाचा आम्ही योग्य प्रकारे वापर करतो आणि सेवाभावी देणगीदार म्हणजे कसं ते देणगीदार असतात ते तिथे येऊन त्यांचे दान करतात आणि ते दान आम्ही आमच्या आम्ही आमचा द आम्ही आमचा व्यवसाय वाढवण्यासाठी करत असतो आणि आमचा व्यवसाय वाढतो आहे म्हटल्यावर आम्ही त्या कामगारांना आमचा रोज देत असत त्यांचा रोज त्यांना देत असतो त्यामुळे त्यांना ते वाढतात वेगवेगळ्या एजन्सीज आमच्या इथे येतात त्या मग आम्हाला मदत करतात त्यांच्यामुळे कामगारांचाही रोजगार वाढतो व आमच्या कलानिधी कलानिधीला आमच्या त्याच्या फायदाही होत असतो